चित्रकला करण्यासाठी माझा सर्वात आवडता विषय म्हणजे निसर्ग आहे निसर्गाला कोणतेही अंग नाही रूप नाही आणि निसर्गाचे चित्र काढण्यास खूप मजा येते कारण त्याच्यात झाडं नद्या ओढे आणि इतर जे आहे ज्या वस्तू आहेत त्या काढता येतात पण शहराचं जर काढायचं असेल शहर या विषयाचा असेल तर तिथं फक्त सिमेंटची जंगलं वगैरे दाखवता येतात पण सर्वात आवडता जो विषय आहे तो माझा नैसर्गिक चित्र काढणे हा एक माझा स्वतः सर्वात आवडता विषय मी मानतो